पाण्याची गरज म्हटल्यावर ना बऱ्याच अशा गोष्टीत पाणी ज्याला दिवसभरासाठी पाणी माणसाला योग्य पाणी लागतं दिवसभरासाठी ते साधनच आहे पाणी ये जेवणासाठी म्हणा किंवा सकाळी अंघोळीसाठी बाकी सोयपाई पाण्याची पा पाण्याची गरज ही भासतेच माणसाला अजून बऱ्याच गोष्टीत पाण्याची गरज भासेल तहान लागले तर आपण पाणीच पिऊ शकतो बाकी दुसरं चीज लॉकेल कसं पिऊ शकतो त्यामुळे पाण्याची गरज साधन पान्या सा सगळ्या गोष्टीला लागतेच पाण्याची गरज महत् माणसाला लय महत्त्वाचं आहे तसेच पाणी पान्या साधन एक पाणी लवकर उजडल्यावर त्यामुळे पाण्याची गरज माणसाला प्रत्येक गोष्टीसाठी आहे अजून अंघोळीसाठी पिण्यासाठी बाकी बऱ्याच गोष्ट पाण्याची गरज आहे आणि माणसाला पाणी हे माणसाने पाणी हे दिवसातून तीन लिटर किंवा पाच लिटर पिलंच पाहिजे त्यामुळे बॉडी आपली मेंटेनन्स चांगली दुरुस्त होती बॉडी त्यासाठी पाण्याची गरज यासाठी तर पाण्याची गरज आहे अजून अजून कशासाठी म्हणता येईल पाण्याची गरज आपल्या कपडे धुण्यासाठी किंवा अंघोळीसाठी हे हां अजून बऱ्याच गोष्टीसाठी पाण्याची गरज आहे किंवा पा जेवणासाठी जेवणानंतर पाणी पिलंच पाहिजे जेवण्यासाठी पाणी लागते तहान लावल्यानं पाण्याचीच गरज आहे आणि त्या आता पाण्याची गरज जास्तकरून पाण्याची प गरज जावं पडते गावात दुष्काळ आलेला असतो पाणी तेव्हा कमी नसतं कमी असतं त्यामुळे पाण्याची गरज भासते त्यामुळं पाणी हे पिलंच पाहिजे अशी मला वाटतं दिवसभर पाण्याची गरज असते आणि दिवसभरात त्या पाणी खूप जास्त पेय प्रमाणात पिलं पाहिजे खूप जास्त म्हणजे मीडियम तीन ते चार लीटर पाणी दिवसभरात पिलंच पाहिजे त्यामुळे पाण्याची गरज भासते आणि आपली बॉडीबीन चांगली तंदुरुस्त राहते त्यासाठी दिवसभर पाण्याची बॉटल संग ठेवून पाणी एक दोन तीन लिटर दिवसभरात पाणी पिलंच पाहिजे असं मला वाटतं आहे बाकी पाण्याची गरज आहे दिवस सगळ्यात गोष्टी पाण्याची गरज भासते असं मला वाटतं आहे